हा त्रिभुवन सुपर मार्केटचा नंबर आहे का हा हा मी शेजारच्या बिल्डिंगमधून आशिष माने बोलतो आहे मला जरा तुमच्याकडून खरेदी पाहिजे सामान खरेदी करायचं होतं उद्या आमच्या घरी मोठी पूजा आहे त्याच्यासाठी तर काय काय सामान म्हणजे पूजेसाठी लागणारे सगळं सामान भेटेल ना तुमच्याकडे तांदूळ डाळ ग शिरा हे सगळे आणि किती हा आणि किती डिस्काउंट देता तुम्ही माझी खरेदी एक चार ते पाच हजाराची असेल अच्छा

बरं बरं ठीक आहे आणि हो हो सामान आमचं जास्तच आहे पाच हजाराच्यापर्यंत तरी सामान असेल तर पंधरा टक्केपेक्षा जास्त काही देऊ शकाल तर बघा एक वीस टक्के डिस्काउंट दिला तर बघा आणि पूजेसाठी लागणारं सगळं सामान भेटेल ना जसं की हळदी कुंकू हे सगळं हो हो दिली आहे दिली आहे हो हो चालेल आणि तुम्ही काय घरी होम डिलिवरी देऊ शकता का तिथे येऊन घ्यावं लागेल बरं ठीक आहे मग तुम्हाला मी माझा पत्ता व्हॉट्सअप करू तर चालेल ना हा मग मी लिहून घेता का पत्ता हा घ्या लिहून यश प्लाजा सोसायटी ए विंग हा ए विंग तीनशे दोन हा माझीवडा ठाणे हा पत्ता माझा आहे याच्यावरती तुम्ही पाठवा तुम्हाला कधीपर्यंत लिस्ट देऊ देत आज देऊ देत का उद्या लगेच द्या उद्या दिली तर उद्याच्या उद्या द्या ठीक आहे मी तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्हाला पा लिस्ट पाठवतो चालेल धन्यवाद हा